प्रौढ म्हणून मी बॅकस्ट्रोक पोहण्याचं नवीन तंत्र शिकण्याचा प्रयत्न केला हे तंत्र आत्मसात करण्यासाठी मी ऑनलाईन व्हिडिओ पो पोहत असलेल्या मित्रांचे निरीक्षण आणि स्वतःचा सराव या गोष्टींचा उपयोग केला प्रारंभीक संतुलन साधणे आणि नियंत नियंत्रित करणे कठीण वाटते पण सातत्याने सराव केल्यामुळे आत्मविश्वास वाढला जर संधी मिळाली तर मी अधिक प्रगत तंत्र शिकण्या्साठी प्रशिक्षकाची मदत घेण्यास उत्सुक आहे नवीन पोहण्याचे तंत्र शिकल्याने शरीर लवचिक राहते आणि पोहण्याचा अधिक आनंद मिळतो तसेच आत्मरक्षणासाठी हे उपयुक्त ठरते